आपल्याला काही गोष्टी ह्या लक्षात घ्याव्या लागते त्यातली पहिली बाब अशी की दैनंदिन बोलाचालीची मराठी भाषा आणि साहित्यामध्ये वापरात येणारी मराठी भाषा या दोन्ही मराठी भाषा असल्या तरी त्या एकच आहेत असं नाही साहित्याची भाषा ही नेहमीच व्यंजनेमध्ये अथवा लक्षणेच्या माध्यमातून बोलत असते आणि त्याच्यामुळे त्याचे अनेक अन्वयार्थ हे आपल्याला सांगता येतात उदाहरणार्थ आपल्याला असं म्हणता येईल की म्हणजे बालकवींची कविता आहे फुलराणी नावाची ती कविता असेल तर ही फुलराणी नावाची कविता ही एका साध्या गवत फुलाच्या संदर्भातली कविता आहे पण त्या फुलावरती बालकवी हे एका राणीचं आरोपण करतात जणू ती काही एक रा राजकन्या आहे आणि तिचं लग्न सूर्याशी होणार आहे अशी ती एक कल्पना करतात आणि ही कल्पना ते कवितेच्या माध्यमातून मांडतात जी कल्पना वाचत असताना वाचकाला आनंद होतो किंवा त्यांचीच औदुंबरसारखी कविता आपण घ्या तर त्याच्यामध्ये शेवटच्या दोन ओळी आहेत की पाय सोडून जळात बसला असला औदुंबर तर असला म्हणजे कसला आणि पाय सोडून जळात बसला तर ही जी बसण्याची प्रक्रिया आहे ती मानवी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे वटवृक्षाच्या झाडावर औदुंबराच्या झाडावर नदी काठी असणाऱ्या एका झाडावर बालकवींनी व्यक्तीचं आरोपण केलेलं आहे तर कवी जेव्हा अशा पद्धतीनं लिहितो किंवा एखादा लेखक जेव्हा अशा पद्धतीने लिहितो तेव्हा तो लक्षणेच्या अथवा व्यंजनेच्या व्यंजनेची शक्ती वापरून भाषेच्या संद भा भाषेचा वापर करत असतो असं आपल्याला म्हणता येतं जेव्हा की दैनंदिन जीवनामध्ये सर्वच माणसं ही अभदेमध्ये वाचार्थाचा वापर करून वार्तालाप करत असतात